कधी सुद्धा आपण कुझीन बनवताना स्वतःला पण आनंद वाटायला हवा कारण की जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हाच आपल्या हाताने ते कुझीन छान आणि टेस्टी बनत असते सोबतच पुढचा जो व्यक्ती आहे त्याला सुध्दा ते कुझीन खाण्यासाठी मज्जा येते कुझीन ही अत्यंत सोपी असते सोपी आहे चूक पद्धत सोपी आहे कुझीन बनवण्यासाठी जास्त वेळ सुध्दा लागत नाही जसे की एखाद्या पदार्थाचा हलवा बनवणे किंवा एखादा पदार्थाचं हलव्याचे लड्डू बनवणे बेसनाचे लड्डू बनवणे इत्यादि